माझा छंद आहे स्वयंपाक बनवणे मी काही डबे बनवते त्यांना वेगवेगळ्या भाज्या असे बनवून देते पण मला कुटुंबानी पहिल्यांदा ॲक्सेप्ट केले नाही कारण त्यांना असं वाटत होतं की एवढ्या लोकांचं जेवण कशी बनवणार आणि त्यांच्यापर्यंत डबे कसे पोचणार याविषयी थोडं त्यांनी मला सांगितलं पण त्याच्यानंतर त्यांनी मला प्रोत्साहित केलं आणि त्यांच्यामुळे माझ्या छंदाला एक आवड निर्माण झाली